हॅलो हां श्री समर्थ कृपा लाँड्रीवाला बोलतो आहे बोला

हां बोला मॅम

हां हां कसं शक्य आहे मॅम मी तर सगळे दिलेले आहे इकडून नाही नाही खोटं बोल खोटं बोलण्याचा संबंध नाही मॅम पण मी तर दिले होते तर जे माझे डिलेव्हरी बॉईज आहेत ना त्याना मी विचारतो की बाबा तुम्ही ह्यांचे शर्ट दिले आहेत काय म्हणून

पैसे मॅम आता अॅक्च्युअली तुमच्याकडे पोच झाल्याची मला त्याने पावती पण दिली की ए ह्याना पोच झाली आहे म्हणून पण मी त्याना एकदा विचारून बघतो आहे की नक्की काय झालं आहे म्हणून कारण चुकून चुकून तुम् चुकून तुमचे कपडे दुसरीकडे पण गेले असतील तर मी सगळं चेक करतो आणि नंतर तुम्हाला कळवतो

चार्जेस मॅम थोडा म मी बघतो कसं काय आहे ते कारण मी तर तुम्हाला माझ्याकडून दिले होते आता हे माझे लाँड्री बॉईज होते डिलेव्हरी बॉईज तर त्यानी ते कुठे दुसरीकडे दिलेत की नाही तर त्याच्यासाठी मला थोडा टाईम द्या एक दोन दिवसाचा टाईम द्या मी तुम्हाला देतो आणि जर मला भेटलेच नाही तर मी तुम्हाला पे पण करू शकतो काही प्रॉब्लेम नका घेऊ कारण तुम्ही आ माझे रेगुलर कश्टमर आहात नाही नाही ते ते तर मला तुमच्या बोलण्यावरूनच कारण ह्याच्या अगोदर तुमचा कधी मला असा कॉल आला नव्हता हा फश टाईम आला आणि हे जे मी आता लोकं ठेवले आहेत ना ती थोडीशी थोडी मला त्यांच्यावर पण डाऊट येत आहे पण मी आता सगळं चेक करून बघतो काय आहे ते एक्झॅक्ट मॅटर आणि तुम्हाला तुमचे कपडे मिळतील आणि कपडे जर नाही मिळाले तर कपड्यांचे पैसे तुम्हाला मी माझ्या खिशातून देईन कारण मला अॅक्च्युअली कपड्यांचे पैसे द्यायला काही नाही पण मला माझे जे कश्टमर आहेत ते मला पाहिजे त्याच्यामुळं मला म कपड्यांचं असं काही नाही तर तुम्ही अजिबात टेंशन घेऊ नका मी काही करून तुम्हाला कपडे तरी देतो चेक करून नाही तर मग पैसे देतो ठीक आहे मॅम हां चला बाय मॅम